मुळात माझी मातृभाषाच मराठी आहे तर सराउंडिंग ह्या जिल्ह्यातले लोक जे मुख्यतः भाषा आहे मराठीच आहे त्याच्यामुळे कुठली मराठीचा सराव मला फारच अधिक झालेला आहे लहानपणी जे शिक्षण घेतलं ते मराठीतच घेतलेलं आहे शिक्षकही द दर्जेदार त्या काळात मेहन मेहनती आणि ते चांगले शिकव शिकवण दिली त्यांनी शुद्धलेखनाची त्यांनी शिस्त लावली लेखन वाचन आणि मला मुख्यतः लेखन वाचन याची विशेषतः आवड होती पत्रलेखन किंवा वर्तमानपत्र वाचणे कादंबऱ्या वाचणे इत्यादी आजूबाजूच्या परिसरातही तेच मराठी बोलणारेच लोक जास्त असल्यामुळे त्यानंतर सर्विस लागल्यानंतर ऑफिसमध्ये पत्रलेखनसुद्धा म मराठीचंच महाराष्ट्र शासनाच्या सर्विसमध्ये असं करावं लागत होतं त्यामुळे सगळं मला मराठीत हे हा सराव खूप वाढला आणि मला तरी म शिक्षण मला या मराठीत करताना वाचन किंवा लेखन करताना कुठली अडचण आली नाही